मी कुडाळमध्ये राहत असल्यामुळे इथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत सरकारी हॉस्पिटलमध्ये एक्स रे सी टी स्कॅन एम आर आय ह्या बाजूबाजूला सुद्धा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत सी टी स्कॅनसाठी आम्हाला ओरोसला जावं लागतं जी जिल्हा रुग्णालय आहे तिथे तिथे एम आर आय वगैरे सुद्धा आहे आणि जर मला तिथे जायचं नसेल तर तिथे कुडाळमध्ये सुद्धा वेगवेगळे नवीन हॉस्पिटल्स आहेत जिथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे